मी एक हायर कंपनीचा बत्तीस इंची एल ई डी टी व्ही घेतला होता पण त्या टी व्हीची कॉलिटी एवढी खास नव्हती त्याचे पिक्चर्स वगैरे एवढे चांगले दिसत नव्हते बाकी टी व्हीच्या कंपॅरिजनमध्ये आणि त्याचा व्हॅल्युम पण प्रॉपर क्लिअर ऐकायला येत नव्हता आणि त्याची वॉरंटी पण जास्त नव्हती आणि त्याचं कसं की वॉरंटी दिल्यानंतर लगेच त्याचे लाईट्स गेले बॅक लाईट म्हणतात ते गेले आणि नंतर त्याच्यानंतर लगेच त्याचे कलर्स उडाले त्यामुळे ती हायर कंपनीची टी व्ही जी आहे ती खराब न घेतलेली बरी त्यापेक्षा दुसरं प्रॉडक्ट घेतलेलं खरंच चांगलं आणि ती टी व्ही खराब आहे